भारताची इतर देशांसोबत आरोग्यसेवे बाबतीत तुलना केली तर भारताची आरोग्यसेवा खूप कमकुवत आहे असे मला वाटते भारतात दोन प्रकारच्या आरोग्य सेवा आहेत एक शासकीय आणि दुसरी निम शासकीय काही शासकीय रुग्णालये स्वच्छ आहेत पण काही खेडेगावामधले किंवा रुलर एरियामधले रुग्णालये खूपच अस्वच्छ आहेत ते जर का सरकारने स्वच्छ केले तर सर्व जनतेचा खूप फायदा होईल त्याचबरोबर काही रुग्णालये गावापासून खूप जास्त लांबीवर आहे त्यामुळे सर्व सामान्य लोकांना तिथे जाणे परवडत नाही पुन्हा काही शासकीय रुग्नालयात डॉक्टर्स नीट व्यव्हार करत नाहीत सर्व जनसामान्य लोकांबद्दल ते एवढे जागरूक राहात नाही त्यामुळे काही सर्व जणसामान्य लोकांना निम शासकीय दवाखान्यात जावे लागते व तेथील दर त्यांना परवडत नाही मग त्यांच्या आरोग्याची गैरसोय होते त्यामुळे मला असे वाटते की सरकारने या विषयात लक्ष घालून यावर योग्य तो मार्ग काढावा